आमची महाराष्ट्रीयन संस्कृती आहे आमच्या संस्कृतीमध्ये साडीला खूप महत्त्व आहे साडी त्यातल्या त्यात रेशमी साडी इरकल साडी या साड्यांना खूप महत्त्व आहे आमच्या इथं आणि दागिने म्हणाल तर नथ आणखी ठुशी कोल्हापुरी साज हे आमचे पारंपारिक मंगळसूत्रं दागिने झुबे ह्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे आणि आम्ही म्हणजे आमच्या इथे गणेश जयंती वगैरे असते त्यावेळेस फेटा सदरा धोतर हे पारंपारिक कपडे आम्ही परिधान करतो आणि सणावाराला हे आम्ही अवश्य घालतोच रेशमी साड्याशिवाय तर आमचा एक ही कार्यक्रम एक ही लग्न एक ही सण साजरा होऊच शकत नाही पूजेला तर आम्हाला म्हणजे कम घालावंच लागतं ते आणि आवडतंही खूप आवडीने आम्ही सर्व महिला ते आणि पुरुष ही धोतर सदरा कुर्ती घातल्याशिवाय आमचे सण असे सुंदर फेटे ते घातल्याशिवाय साजरेच होऊ शकत नाहीत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण खूप छान सुंदर दिसतात हे सर्व घालून आणि नथ घातल्याशिवाय तर आम्ही पूजेला बसतच नाहीत